लोक बघण्यासाठी आम्ही फोटोग्राफचे प्रदर्शन केले आहे जसे की सोशल मीडियाद्वारे फोटो काढून एडिट करून तो इन्स्टा स्टोरी ठेवणे स्नॅपचॅटला स्टोरी ठेवणे किंवा व्हाट्सअपला स्टोरी ठेवणे अशा प्रकारे सोशल मीडियाद्वारे प्रदर्शन केले आहे आणि माझा अनुभव असा आहे की बरेचसे मला त्याच्यावर रिप्लाय आले की तुम्ही मला करून द्याल का वगैरे असे